हां हॅलो हो जी आपल्या महाराष्ट्रात नागपूरमध्ये बोलायचं झालं तर आपल्याला नागपूरमध्ये चनापोहा प्रसिद्ध आहे आणि वडे पकोडे आणि मुंबईमध्ये वडापाव आणि ग गडचिरोलीमध्ये भेळ आणि वर्धेमध्ये पण कढी पकोडे प्रसिद्ध आहे तुम्हाला जर नागपुरात मध्ये यायचं असेल तर चनापोहा एकदम बेस्ट आणि स्वीटमध्ये पण तुम्हाला गुलाबजामुन वगैरे मिळेल आणि रसगुल्ला जिलेबी वगैरे हो खाण्याची व्यवस्था एकदम चांगली आणि क्लीन हे नागपूर अकोला मुंबई गुलाबजामुन जिलेबी रसगुल्ला रबडी चायची व्हेरायटी छान आहे आप तुम्हाला जशी पाहिजे तशी जसं कमी साखर असलेली किंवा जास्त साखर असलेली अशी

ओके ठीक आहे थँक्यू चालेल